गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी फोन केला मी आता रिकामीच हा बोल ना काय म्हणते आता सांगू का रेसिपी पुरणपोळीला लागणारं साहित्य काढून घे

तू मी जे मी मी जे जे सांगते ते ते कर तू डाळ आहे ना ती पाण्यातून धुऊन घे चांगली दोनदा आता पुरणयंत्र आहे ना तुझ्या घरी तुझ्या पुरणयंत्रामधून ती डाळ काढून घे पिसून घे आणि बारीकच काढून घे डाळ

हा हा डाळ शिजवावी लागते डाळ धुतली ना तर पाण्यात शिजून घे पाच शिट्ट्या होऊ दे पुरणयंत्रामधून काढ आता बरं हा आता जी पुरणयंत्रामधून जी डाळ काढली ना ती कुकरमध्ये साखर टाकून शिजू दे दीड आता ते थंड होऊ दे आता कणिक भिजवून घे आता कणिक मोदक कसं भरते तसं मोदकमध्ये कसं गूळ आणि ते भरते तसं पुरणपोळीमध्ये हे कण कणिकमध्ये पुरणपोळी भरून घे लाटून घे आता तुपा तूप तव्यावर तुपावर शिजून घे झाली मग